मी एकोणीस वर्षाचा आहे मला त्याबद्दल काही अनुभव नाही पण माझ्या घरी माझ्या मोठ्या भावांचा मुलगा आहे तो आठ वर्षाचा आहे व जवळपास जवळपास शेजारील खूप सारे मुले आहेत जी लहान वयाची आहेत त्यांच्याबरोबर मी खेळतो खेळतो त्यांना मी रामायण महाभारतातल्या गोष्टी वगैरे सांगतो त्यांच्यासोबत मी कबड्डी क्रिकेट लगोरी वगैरे असे खेळ खेळतो त्यामधून त्यांना त्यांमधून त्यांच्या त्यांच्यावर सहस धैर्य इत्यादी गोष्टींचे मूल्य वाढतात ते ते संवाद साध ते चांगला संवाद साधतात त्यांचा गोष्टी आकलन क्षमता वाढते त्यामुळे त्यांना खूप साऱ्या गोष्टींची चांगली सवय लागते असे मला वाटते म्हणून मी त्यांना ह्या सर्व गोष्टींची कल्पना करून देत असतो